तसं पाहिलं तर भारतात पूर्ण भारतभरातील ती जी जी संस्कृती आहे ते अगदी उत्तम आहे जसं की आपल्या भारतात म्हणलं जाते अतिथी देवो भव पण आपल्या राज्याचे म्हणलं तर महाराष्ट्र राज्याची पण संस्कृती अगदी वेगळी आहे तिथला एक पारंपरिक पोशाख आहे जसं की माणूस धोतर आणि कुर्ता आणि डोक्यावर टोपी असा तो पूर्वीच्या काळातला पोशाख होता आणि बाई म्हटलं तर पारंपरिक दागिने जसं ठुशी एकदाणी आणि नऊवारी साडी पातळ ज्याला मराठीमधे लुगडंही म्हणतात असं वगैरे घालायचे पण आता जसं की जमाना बदलला आहे तर आजकाल लुगडं वगैरे कोणी घालत नाही आणि आजकाल साडी किंवा सलवार सूटवरच जास्त भरड बर्डन काय म्हणतात त्याला भर दिला जातो आणि फरक साम्य जर म्हणलं तर आता आपल्या भारतात प्रत्येक प्रांतातले लोक अतिथी देवो भव हे मानतात आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचं म्हटलं तर कोणता उत्सव वगैरे असला जसं की दिवाळी प्रत्येकच जण दिवाळीचे पदार्थ वगैरे आपल्या घरी बनवतात आणि आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना प्रेमानं एकमेकांच्या घरी ते पाठवलं जातं